घराच्या दारात जो शेणाचा सडा घातला जातो पहिले तर शहरात तरी आता ही प्रथा फारशी काही राहिलेली नाही पण गावात तुम्हाला अजूनही मिळते शहरात एकतर काय आहे तुम्हाला फ्लोरिंग जे आहे टाईल्स आहे त्याच्यावर तुम्ही शेणाचा सडा एकतर घालू शकत नाही पण गावाकडे अजूनही जर गेलात तर मातीचे अंगण असते आणि त्यामध्ये जर तुम्ही शेणाचा सडा घातला

जे की आपण शहरांमध्ये किंवा आत्ता सध्या जे आपण फिनेल किंवा वेगवेगळे फ्लोर क्लीनर यूज करतो त्यापैकी हे जे होतं शेणाचा सडा हे नॅचरली डिसइन्फेक्ट करण्याचं काम करत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे जो अंगणात किंवा घरात एक तर थंडावा देखील येत होता त्यामुळे शेणाचा सडा हा प्रिफर केला जायचा पण आजकाल शहरांमध्ये तरी हे तर काय उपलब्धता नाही पण आज देखील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सडा टाकल्याने माती पक्की होते धूळ उडत नाही हे बरेचसे त्याचे काय म्हणता येतील बेनिफिट्स आहेत त्यामुळे शेणाचा सडा हा प्रिफरेबली टाकला जातो